राज्य सरकार कायदेशीर वाद हाताळते आणि सोडवते जसं आता काही दिवसाआधी ट्रेन दुर्घटनाचं ओरिसातील ट्रेन दूर दुर्घटना झाली त्यातील एका व्यक्तीची घरवाली दोन मुलं अशी मरण पावले तर त्यांनी हे कसं बा सोडवायचं प्रश्न त्यांचं तर त्यांनी एक त्या व्यक्तीला आठ लाख रुपये दिले आणि तो प्रश्न सोडवला